हॅलो आपण गा गाड गाड सलमारे बोल बोलत आहे का मला वर्धा जिल्ह्यामधील गणपतीचं मंदिर लक्ष्मीचं मंदिर पाहायचं होतं तर कुठल्या ठिकाणी आहे हे मंदिर हो का तिथे काय काय आहे पाहण्यालायक

लक्ष्मीचं मंदिर तिथून किती दूर आहे तिथे काही अजून का का आहे पाहण्यालायक आणि पैसे किती घ्याल तुम्ही त्या गोष्टी दाखवण्यासाठी कमी नाही होईल का ठीक आहे ना तर मग तुम्ही कधीपर्यंत म्हणजे कोणत्या दिवशी दाखवू शकता अ ठीक आहे तुमच्याकडे गाडी पण आहे का ठीक आहे मग आम्ही केळझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला तसा कॉल करून मग मी सांगते हां तुमचं नाव काय आहे गौरव आहे ठीक आहे किती टाईम कोण कोणत्या टायमावर येऊ आम्ही ठीक आहे मी तुम्हाला ओळखेल कशी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू